मोबाईलवर दिलेल्या बातम्या हे काही ख खोटेपण असतात आणि काही खऱ्यापण असतात पण हे बातमी जे टाकतात ते ख खरेपण टाकतात आणि खोटेपण टाकतात त्याच्यावरपण डिपेड आहे कोणी खरे टाकतात आणि कोणी खोटेपण टाकतात वर्तमानपत्र दिलेल्या बातम्यापण हे काही खोटे असतात आणि काही खऱ्या असतात खोटेपण असतात आणि खऱ्यापण असतात आणि काय एकदम तंतोतंतपण असतात हे पत्रकारावर आणि जे मोबाईलवर ते बातम्या टाकतात त्यांच्यावरपण डिफेंड असतात की ते खरे टाकतात की खोटे टाकतात बातम्या हे खरेपण असतात आणि खोटेपण असतात कोणी खरे बातम्या टाकतात आणि कोणी को खरे बातम्या टाकतात आणि कोणी खोटे टाकतात हे बातम्या टाक टाकण्यावर डिपेंड आहे जास्तीत वर्तमानपत्रात दिलेल्या बातम्यातर सर्वाधिक तंतोतंतच असतात